हो हो बोलत आहोत बोला सर काय काम होतं अच्छा अच्छा श्रीमती फाउंडेशन नाव आहे आमच्या ऑर्गनायजेशन आमची ऑर्गनायजेशन सध्या ग्लोबल लेवलवर आहे

तसं सध्या तर आमची खूप सारे काम आहेत आम्ही स्टेटवाईज म्हणजे प्रत्येकाकडे जात असतो बचत गटाचे काम आहे वृद्धाश्रमाचे कामं आहेत अनाथाश्रमचेसुद्धा कामं आहे हां बोला हो हो गवरमेंट स्कूलचे जे स्टुडंट्स असतात त्यांना चांगलं शिक्षण अजून प्रकारे भेटलं पाहिजे किंवा इंग्लिश बोलणं आलं पाहिजे त्याबद्दल आम्ही त्यांना क्लासेस देत असतो इदर संडेला नाही नाही फ्री ऑफ कॉस आमची ऑर्गनायजेशन गरजूंना मदत करण्यासाठीच बनलेली आहे सर त्यामुळे आम्ही कोणतीच फीच वगैरे चार्ज करत नाही हो हो आहे आहे आहे सध्या तर नाही आहे पण मला काढून ठेवावा लागेल बरं बरं मी काढून ठेवते तुम्ही येऊन जाशाल मग तुमच्या टीमसोबत वेरिफिकेशनसाठी हां तसं म्हटलं तर हंड्रेड प्लस आहे

सर तुम्हाला बाकीची जितकी पण इन्फर्मेशन पाहिजेत असेल ते तुम्ही स्वत ऑफिसवर येऊन घेऊ शकता बिकज सध्या आम्हाला अजून एका ऑर्गनायजेशनकडे जायचं आहे त्यामुळे हां हां ओके